मला वनप्लस फोन पाहिजे तुमच्याजवळ आहे का रिसेंट न्यू लॉंच झालेला हो ना हो हां बोला ना तो किती थाउजंडचा पडेल मला

आणि मला डाऊन पेमेंटवर नाही ठेवायचं आहे मला असं घ्यायचं तर कितीला पडेल कॅशमध्ये घ्यायचं तर किती पंधरा हजार भरले तर मग मला किती ब् व्याज भरावा लागेल त्याच्यावरती मला तुम्ही तसा हिशेब काढून द्या ना मला मंथली किती पैसे भरावं लागतील आणि किती माझी किश्त जाणार ऑनलाईन जाणार की ऑफलाईन जाणार मला सांगा तसे आणि मोबाईलचा ग्लास वगैरे कसले कसला आहे आणि त्याच्यामध्ये कव् कलर वगैरे अवेलेबल आहेत का गोरील्ला ग्लास म्हटलं म्हणजे किती एक्स आहे तो अ ट्वेंटी एक्स आहे की फिफ्टी एक्स आहे आणि कलर कोणते कोणते आहेत आता अवेलेबल पण मला तर ग्रे कलर हवा होता तो आहे का तुमच्याजवळ अवेलेबल आता आहे का तर त्यामध्ये आणि मोबाईलमध्ये किती किती जी बी रॅम आहे म्हटलं तुम्ही ठीक आहे मॅम मला फोन देऊन द्या तुम्ही बील वगैरे बनवून ठीक आहे नं